हॅलो मॅडम आपल्याला तिथे स्वामी नारायणमंदिर फिरायला जायचं आहे ना तर तिथे काय काय न्यायचं आहे तिथे डबे डब्यामध्ये काय काय न्यायचं आहे जसे भाजी पोळी सगळं काय चालेल ना आणि ते पाणी वगैरेचा कॅन वगैरेचा कसं करायचं

तरी पण पंधरा वीस जण असेल

नाही नाही बस वगैरे करून घेऊ आणि तिथे काय बजेट आहे काय नाही आहे तर मग ते सगळं काय बघून घेऊ आपण पैसे पाचशे सहाशे असे मध्ये होईल का पाच सहामध्ये पाचशे हजार हो हे केलं

हो और आणि ते हो हो छोटे मूल वगैरे आहे आणि त्याच्यानंतर ते चटई वटईचं कसं करायचं दरी वरीचं स्वामी नारायणमंदिरात जाऊ आणि तिथे बसायला गिसायला जर चांगली जगह आहे तिथे हा चटई वगैरे घेऊन घेऊ ठीक आहे ना हो आणि तिथून जाऊ म्हणजे दिवसभर फिरू फिरायचं आहे ना तिथे कॅमेरा वगैरे न्यायचा आहे का

बरं ठीक आहे तसं करू हो तसं करू ते सगळं काही म्हणजे व्यवस्थित झालं कसं चांगलं वाटते आणि साडीमध्ये जायचं आहे का सूट वगैरे काही घालायचं आहे

कम्फर्टेबल असेल बरं ठीक आहे ना तसं मग मी सगळ्यांना सांगून देते तसं जायचं आहे आपल्याला न आजची तारीख किती आहे आज सहा सातला जाईल

हो ठीक आहे ना हो हो मग ठीक आहे मग सांगते